अरे आत्ताच ऑफिसचं म्हणजे वार आपलं महिन्याचं पेमेंट झालेलं एक तारखेला तर विचार चालू होता थोडी इन्व्हेस्टमेंट करण्याचं तर तुझ्या तुझं मार्गदर्शन पाहिजे होतं इन्व्हेस्टमेंट मध्ये नेमकं कुठं करावी कशात करावी रिअल इस्टेटमध्ये करायला काही अडचण नाही पण कसं जागा भे भेटणं किंवा म तं फ्लॅट वगैरे घ्यायचं म्हनलं तर फ्लॅट आपल्या वास्तु नुसार नीट भेटणं कसं जरा अवघड आहे सध्याच्या ह्याच्यात त रियल इस्टेटचा तर माझा थोडाफार विचार आहे पन आपल्याकडे शेती पण आहे तर मग पीक विमा योजनामध्ये इन्व्हेस्टमेंट करावे असा विचार होता माझा आणि बँकेमध्ये एफ डी केली तर ते कसं राहील त्यामध्ये रिटर्न खूप उशिरा भेटतात त्याच्यामुळं तो नको वाटतंय एफ डी करणं मला शेअर मार्केटचा विचार कसा वाटतोय तुला आता ते तर खरं पण इन्व्हेस्टमेंट तर करायचेय मग थोडा विचार करून तुला मी वापस सांगतो मग बघू काय करायचं ठीक चालेल